आमच्याकडे सणामध्ये पुरणपोळीचं जास्त गोड बनले जाते कोणी पाहुणे आले तरी जास्तीत जास्त पोहे बनले जाते आणखी सकाळी नाश्टा म्हणजे पोहे किंवा ब्रेड अशा प्रकारचे बनले जाते आणखी स्पीडमध्ये जास्तीत जास्त गुलाबजामून खाण्यात येते सगळ्यांना गुलाबजामून खूप आवडते तर आमच्या भागात गुलाबजामून जास्त खाण्यात येते आणखी सणाच्या दिवशी जास्तीत जास्त पुरणपोळी बनवली जाते